मी एकदा हाईकवर गेलेली होती पुण्याला आणि तिथे म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात असं म्हटलं तर जाऊ नका असं म्हण असं लोक म्हणतात पण मी पावसाळा जेव्हा सुरू झाला होता मी तेव्हा गेलेली होती कारण की मला तिकडचा जो नजारा होता तो बघायचा होता आणि असंच एकदा जेव्हा ट्रॅकिंग सुरू केली आम्ही तर तो प्रसंग एक असा होता की माझा पाय म्हणजे आम्ही अर्धा पहाड चढला होता तसं म्हटलं तर आणि माझा पाय म्हणजे घसरता घसरता राहिला आणि तितक्यातच पाऊस सुद्धा सुरू झाला होता म्हणून जो आमचा गाईड होता तर त्याने आम्हाला पहाडाच्या मंधातच थांबायला सांगितलं जिथे जिथे म्हणजे एक छोटीशी गुफा टाईप होतं गुफा टाईप नाही म्हणजे असं फ्लॅट सरफेस होतं जिथे आम्ही थांबू शकत होतो म्हणजे पहाडाच्या मधोमधी तर हा एक खूपच खतरनाक प्रसंग होता म्हणजे पाऊस थांबेपर्यंत आम्हाला तिथे थांबावं लागलं नाही तर पाऊस वाढल्यानंतर जर आम्ही ट्रॅकिंग केली असती पावसासोबत तर जीव जाण्याचे तसं म्हटलं तर चान्सेस होते तर हा खूपच जास्त विचित्र प्रसंग होता आणि तसंच जर छायाचित्रांबद्दल म्हटलं तर तो आमचा जो गाईड होता ज्याला खूप जास्त म्हणजे एक्सपिरिअन्स असतो अशा गोष्टीचा तर तोच आमचे फोटोज वगैरे क्लिक करत होता आणि मी ही जी पोस्ट आहे ती फेसबुकवर आणि इंस्टाग्राम दोघांवरसुद्धा पोस्ट केलेलं आहे